बँकेत किरकोळ समस्या असेल तर आपण ब्रँच मॅ ब्रँच मॅनेजर जो अधिकारी असतो त्याच्यापर्यंत गेल्यावरती समस्या नि निराकरण होते आणि फार मोठी समस्या जर आली तर बँकेचा ओंबडसमन म्हणून एक असतो तर त्या ओंबटसमनकडे जर आपण तक्रार केली तर गंभीर स्वरूपाच्या किंवा बँकेकडून काही त्रुटी झाल्या असतील सेवेमध्ये तर त्याचा निराकरण आपल्याला उंबडस्मनकडून करता येतं पण ती वेळच कधी आली नाही मुळात माझा स्वतःचा बँक कर्मचाऱ्याचा हा अनुभव हा नेहमीच चांगला आहे कारण मी जेव्हा जेव्हा बँकेत गेलो तेव्हा त्यांनी मला मदत केली अर्थात आपला ॲप्रोच पण अतिशय नम्र आणि असाच असावा कारण कसं होतं टेक रिस्पेक्ट गिव रिस्पेक्ट आपण जर आदर दिला तर आदर मिळतो विशेषतः कोविडच्या काळामध्ये त्यांना जेव्हा उशिरापर्यंत काम करायला लागायचं तेव्हा मी कधी तरी चहा नेऊन द्यायचो किंवा त्यांना जाऊन विचारायचो पाणी हवं का तुम्हाला काही खायला हवं का तर तो त्यांचा अनुभव त्यांनी कायमस्वरूपी ठेवल्यामुळं मला आज बँकेमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट मिळते कारण ते कोविडच्या काळामध्ये मी त्यांची काही मदत केली तर ती मदत त्यांनी लक्षात ठेवून त्यांनी मला आजवर नेहमीच मदत केली आहे माझी बँकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याबद्दल कधीच तक्रार नव्हती प्रत्येक कर्मचाऱ्याने मला आपण होऊन मदत केली आणि मग ती बँक युनियन बँक असो स्टेट बँक असो किंवा बँक ऑफ बडोदा असो किंवा ग्रामी आपल्या लोकल बँकात सांगली अर्बन असोत किंवा इतरही बँका असोत आपला ॲप्रोच जर व्यवस्थित असेल तर समोरचा व्यक्तीसुद्धा तेवढाच तत्पर असतो मुळात कोणी कोणासाठी भांडत नसतं त्यामुळे थोडंसं थांबावं लागलं थोडंसं त्रास सहन करावं लागला तर तो करायला हवा पण असं इतकं काय वाईट अनुभव कधीच कधी आला नाही आणि सर्व बँकेचे कर्मचारी मला सांगायला अभिमान वाटतो की व्यवस्थित कामामध्ये तत्पर आहेत आणि मला कधीच त्यांच्याकडून कुठलाच त्रास झाला नाही आणि काय समजा झाला तरीसुद्धा त्यांच्या जेव्हा मी निदर्शनास आणून दिलं तर त्यांनी ताबडतोब त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि मला त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली त्यामुळं टू अर इज ए ह्युमन माणूस म्हणजे चुकणारच हे एवढं जर आपण समजून घेतलं तर आपल्याला बँकेचा अनुभव हा नेहमीच चांगला आणि नेहमीचा आव म्हणजे आपल्याला हेल्पिंग असाच आहे बँक ही आपल्या जीवनातला एक अविभाज्य भाग आहे कारण आपल्याला जी अर्थव्यवस्था आहे ती बँकेवरच अवलंबून असते तुम्ही नेहमीच काय मोठी रक्कम घरात ठेवू शकत नाही किंवा इतर वेळेला असं काही कर्ज असू दे किंवा पैसे देवाणघेवाण असू दे लॉकर असू दे दागिने ठेवणं यासाठी बँकेचा आपल्याला नेहमीच फायदा होतो जीव जसं म्हणजे आपल्याला डॉक्टर आवश्यक आहे तशीच बँकही आवश्यक आहे त्यामुळं आपल्या बँकेच्या कर्मचाऱ्यांशी घरोब्याचा संबंध किंवा मैत्रीचा जर आपण हे ठेवला रिलेशन ठेवले तर नेहमीच त्यांचे मदत आणि मार्गदर्शन मिळते आणि जीवन आपलं सुखकर होतं असं मला वाटतं धन्यवाद